शेअर बाजाराबद्दल मला थोडीफार माहिती आहे शेअर बाजारामध्ये दोन प्रकारचे इंडेक्स आहेत सध्याच शेअर बाजार हा तेजीचा असून त्यात पैसे गुंतवणे योग्य होईल असे वाटते शेअर बाजारामध्ये सध्या लोकांना भरपूर फायदा होत आहे डिजिटल ॲपमुळे शेअर खरेदी करणे विक्री करणे खूपच सोपे झालेले आहे डिजिटलमुळे शेअर मार्केटींगसुद्धा खूप वाढलेले आहे शेअर मार्केटमध्ये जोखिम ही कमी असते शेअर बाजारमध्ये भाग घेताना तुम्ही तुम्हाला बराच अभ्यास करावा लागतो विशिषत वि कंपन्यांच्या बद्दलची माहिती तुम्हाला असावी लागते त्या कंपन्याचे डायरेक्टर्स कोण आहेत ह्याची माहिती असावी लागते त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे हे पहावं लागतं त्यांच्या मार्केटमधील चढ उतारावर तुम्हाला लक्ष द्यावं लागतं आ ह्या सर्वाचा अभ्यास करण्याची तयारी असेल तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरावे